नमस्कार मी राजनंदिनी तोडकरी मला फार लहानपणीपासूनच वाचण्या्ची आवड आहे अगदी सात वर्षाच्या असल्यापासूनच माझ्या आईवडीलांनी माझ्यासाठी अनेक पुस्तकं आ आणून ठेवली होती जास्त तर मी विज्ञानाची इतिहासाची हीच पुस्तके वाचते परंतु एके दिवशी मला असे वाटले की आपन एखादं गोष्टीचं पुस्तक देखील वाचावं त्यामुळे मी हॅरी पॉटर जे के रोलिंगने लिहिलेले हे पुस्तकं वाचाय काढले मला गोष्टींची पुस्तकं वाचायची आवड कधीच नव्हती परंतु हे जेव्हा मी पुस्तक वाचायला सुरू केले मला नावडेस वाटू लागले मला त्यात काही रुची आली नाही परंतु इतक्या लेकरांना आवडणारे हे पुस्तकं यात काहीतरी असावे म्हणून मी ते पुस्तक वाचत राहिले या पुस्तकाचे सात किंवा आठ पार्ट आहे जसं जसं मी पुस्तक पुढे वाचत गेले तसं तसं त्या पुस्तकात लिहिले काल्पनिक काल्पनिक दृश्य माझ्यासमोर येऊ लागले आपण त्या काल्पनिक दुनियेत जगत आहो असे वाटू लागले ही हे कळता कळता माझी त्या पुस्तकात अजून रुची वाढू लागली व मी सगळे आठ पाट त्याचे वाचून काढले आणि त्यानंतर मला ते गोष्टीचं पुस्तक इतकं आवडू लागलं की त्यानंतर मी ते अजून तीन चारदा वाचले आहे तर ही आहे माझी सुरवातीला ना आवडणाऱ्या पुस्तकाची गोष्ट